हॅलो हे एस वी फ्लावर अँड डेकोरेशन टीम बोलता ओके ॲक्च्युली माझं बहिणीचं लग्न आहे नेक्स्ट महिना तर मला असं फ्लावर डेकोरेशन बघायचं होतं आणि तुमच्याकडे असं इव्हेंट मॅनेजमेंट असं टीम वगैरे असं आहे का ओके ओके ॲक्च्युली आम प्लॅन करत होते मेहंदी हळद आणि लग्न आणि अगदी आम्हाला असं सिम्पल नॅचरल असं ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन वेडिंग असं काय म्हणू म्हणतात त्याला इंटरेस्ट आहे हो हो हो असंच हो हो हो हो तेच

हो हो हो ओके हो हो हो हो आणि सेम हॉलमध्येच आहे टायमिंग अजूवरन आमचं ठरलं नाही आहे पण तुम्ही कसं तुमचं हे हे फुलं वगैरे आणि म्हणजे प्रोकेअरमेंट करता ते तुम्ही कसं करू शकता का म्हणजे आता मे महिना आहे ना ओके हो हो हो

हो हो हो हो

ओके मग तुमच्याकडे असे फोटोज वगैरे आहे का म्हणजे असंच म्हणजे एक्झॅक्टली कळायला काय तुम्ही डेकोरेशन कसं करतात ते आणि तुमच्या टीममध्ये कितीजणं आहे म्हणजे आम्हाला वेगळा क कोणाशी कॉन्टॅक्ट करायला लागणार का इव्हेंट मॅनेजमेंटसाठी ओके ओके ओके ओके ओके

ठीक आहे ठीक आहे आणि सगळे जे फुलं वापरणार ते सीझनल असणार ना म्हणजे असं काय म्हणतात त्याला असं इम्पोटेड वगैरे हो हो ओके ओके ओके ठीक आहे मग तसं आहे तर मी तुम्हाला मेल आय डी वॉट्सअप करते तुम्ही जरा मला मेल म्हणजे असं व्हिडीओ का फोटोज वगैरे असले तुमचे जे इव्हेंट्स आहेत ते प्लीज पाठवा वॉट्सअप केलं तरी चालेल पण प्लीज करा म्हणजे तसं आम्हाला कन्फम तुम्हाला सांगायला जमेन ओके थँक्यू सो मच थँक्यू बाय